महाराष्ट्रातील एक छोटासा जिल्हा म्हणजे रायगड जिल्हा पण या जिल्ह्याला पर्यटका पर्यटनाचा खूप मोठा इतिहास आहे पर्यटनाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा हा खूप मोठा इतिहास आहे आम्ही रायगड जिल्ह्यामध्येच निसर्गाची देन म्हणजे जंगलं छत्रपती शिवाजी महाराजांची देन म्हणून लाभलेले गडकिल्ले आणि दुसरं म्हणजे पुन्हा एकदा निसर्गाची देन म्हणजे लाभलेला आमचा हा खूप मोठा समुद्रकिनारा लोक समुद्रकिनाऱ्यास किनाऱ्यावर फिरण्यासाठी पर्यटनासाठी सतत येत असतात समुद्रात असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले बघायला लोक येत असतात त्यांच्यानंतर जंगलं जंगलांमधून आम्हाला नैसर्गिकरीत्या प्राप्त होणारी झाडं त्याच्यानंतर फळं काजू ही ह्या जी ही जी दुर्मिळ फळं आहेत ती सगळी आम्हाला जंगलांमधून मिळतात त्यांनतर आम्हाला समुद्रातून मासेमारी करून त्याच्यावर आम्ही आमचा उदरनिर्वाह करत असतो सतत मासेमारी आणि समुद्र हे आमचं खूप जवळचं नातं आहे त्याच्यानंतर येणाऱ्या पर्यटकांसाठी आम्ही बोटिंग किंवा समु पाण्यातील खेळ हे बऱ्याचशा गोष्टी समुद्रावर होणाऱ्या त्या आम्ही करत असतो रायगड जिल्ह्यामध्ये मग त्यांनतर रायगड जिल्ह्यामध्ये आम्हाला सगळ्यात जास्त समस्या फेस करावी लागते ती म्हणजे पाण्याची महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात हेटवणा नावाचं धरण असून आम्ही त्या धरणाचं पाणी पिऊ शकत नाही म्हणजे महा त्या धरणाचं पाणी मुंबईला पाठवलं जातं पण रायगड जिल्ह्यातील लोकांपर्यंत ते पाणी पोचत नाही ही खूप मोठी खंत आहे आम्हाला आमचं राहणं समुद्राच्या जवळ आहे त्यामुळे आम्हाला बोरिंगचं पाणी हे खारं पाणी लागतं सो ही खाऱ्या पाण्याची एक आमची खूप मोठी समस्या आहे आम्हाला पिण्यासाठी पाणी विकत घ्यावं लागतं बोरिंगचं पाणी आम्ही पिऊ शकत नाही कारण ते खारं असतं त्यामुळे आम्हाला पाणी विकत घ्यावं लागतं त्यांनतर रायगड जिल्ह्यात होणाऱ्या नवनवीन कंपन्या लोकांना आमच्या इथल्या जवळच्या लोकांना रोजगार तर या कंपन्या देत नाहीत त्यानंतर सगळ्यात जास्त या कंपन्यांचं प्रॉफिट मालमत्तेतून ह्यांना प्रॉफिट मिळतं खूप जास्त प्रॉफिट मिळतो पण यांच्यामधून जो वाय प्राणघातक वायू आणि पाण्यात घाण सोडली जाते समुद्राच्या पाण्यात ह्या सर्वच सर्वच गोष्टींचा त्रास आम्हाला भोगावा लागतो समुद्राच्या पाण्यात कंपनीचं खराब पाणी सोडलं जातं केमिकलयुक्त पाणी सोडलं जातं त्यामुळे त्या भागातली मच्छी त्या भागातल्या काही शेती त्या नजीकच्या ही शेती पूर्णपणे फुकट गेली आहे किंवा मच्छी आम्ही ती खाऊ शकत नाही असा प्रॉब्लेम आम्हाला सतत फेस करावा लागतो